मला एखादा विषय दिला तर मी लिहायला आवडेल का असं तुम्ही विचारलं आहे पण मी विश्लेषण करू शकते कारण मला गाण्याची अतिशय आवड असल्यामुळे गाणे ऐकणे आणि त्याच्यावर विचार करणे किंवा त्याच्यावर आपला आपलं काय मत असू शकतं असा मी विचार करते त्याच्यामुळे मी गाण्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगू शकते तर पहिलं गाण मी सांगीन फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार ह्या गाण्यामध्ये गीतकारानं म्हटलेलं आहे घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तर मी असं ह्याला असं माझं असं असं मला वाटतं की एका आईची चार मुलं आहेत मग त्यांचं नशीब सारखं का नाही नाही ना मग प्रत्येकाचं वेगळंच असू शकतं म्हणजे घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे आणि त्याच्या पुढे गीतकारानं असं म्हटलेलं आहे शेवटच्या कडव्यात देसी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंधार मग हे तुलाच माहिती ना देवा मग हा अंधार तू का मनुष्य हा तू तयार केला आहेस सगळ्यांना अवयव सारखे दिले आहेत एक स्त्री पुरुष हा भेद आहे पण अवयव मात्र सगळे सारखेच आहेत ना मग डोळ्याची क हे खोबणी दिली आहेस पण तू आ त्याला डोळे त्याच्यामध्ये प्रकाश दिलेला नाही आहेस तो का दिलेला नाही आहेस ही सहवेदना मला तर विचार केल्यावर भयंकर वाईट वाटतो पण त्याचाही उत्तर मी शोधलेलं आहे मग परमेश्वरनं असं सांगितलंलं आहे की आत्ता तुम्ही हे जगता हे वर्तमानात पण तुम्हाला मागच्या आयुष्यातलं किंवा मागच्या जन्मातलं तुम्हाला काही कळत नाही आणि ते जे भोग आहेत ते भोग आपण आता ह्या जन्मी भोगतो आणि त्याचंच हे कारण आहे की ते तुम्हाला डोळ्यामध्ये आहे नाही कारण एका ह्या नियंत्याला किती लोकांचं हे लक्ष ठेवायचं असं सगळ्या जगाचंच ठेवायचं आहे ना मग त्या तो किती हा वेडा कुंभार म्हटलेलं बरोबरच आहे ना प्रत्येकाचं त्याला नशीब लक्षात ठेवायचं असते कोणाला काय द्यायचं आहे कोणाला दे काय द्यायचं आहे म्हणून ते मग मी असं विचार केला की बरोबर असेल काहीतरी मागच्या जन्मात बिचाऱ्यानं काहीतरी केलं असेल आणि म्हणून त्याला डोळे आहेत पण आंधार आहे आणि दुसरं एक गणं असं आहे की अतिशय सुंदर आहे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख मग त्याच्यामध्ये एक पिल्लू होते त्याला कोणी खेळायला घेत नव्हतं तर ते का घेत नव्हते त ते सगळ्यापेक्षा वेगळं दिसत होतं कारण तो पांढरा राजहंस होता कोणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे कारण त्याला खेळायलाच कुणी घेत नसल्यामुळे ते वेगळं तरंगत होतं पण त्या बिचाऱ्याला इतकं वाईट वाटतं की ही सगळी खेळतात एकत्र आणि आपणच मात्र बाजूला राहतो आहे पण नंतर एक असं फिरताना त्याला जरा मोठं झाल्यावर लक्षात येतं पाण्यात पाहताना त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक मग मी असं त्याच्यावर असं म्हणेन की आपण स्वतःला कमी का लेखायचं अजिबात नाही की आपल्यामध्येही काहीतरी नक्कीच काहीतरी विशेष वेगळं परमेश्वरानं दिलं असेल ते ज्याच्याकडे नाही ते आपल्याकडे आहे म्हणजे कोणी न त्यास घेई खेळावयास संगे हा एक राजहंस आहे मग तो राजहंस होता ना मग तो बदक कसा असू शकेल म्हणून तो वेगळा दिसत होता तिसरं गाण असं आहे एक हिंदी गाणं आहे कजरा मोहब्बत वाला अँखियों में ऐसा डाला कजेरेने ले ली मेरी जाान हे जे गाण्याची ओळ सुरुवात होते आणि त्याच्या आधी जे हार्मोनियम वाजवलं आहे डोळे बंद करायचे आणि त्या हार्मोनियम ऐकायचं वा क्या बात है अतिशय सुंदर असं त्या हार्मोनियम वाजवलेलं आहे आणि त्याचं जे म्युझिक आहे वा वा वा फार सुंदर त्याच्याविषयी आपल्याला म्हणजे मनात असं भावून जातं ते गा गा आणि दुसरं एक असं आहे देवानंद आणि नुतनवर च चित्रित केलेलं दिल का भंवर करे पुकार एक ह्याच्यामध्ये केलेलं गा चित्रित केलेलं गाणं आहे आणि ते अतिशय सुंदर आहे दोघं ते गाण म्हणत असतात आणि तो ते खाली येत असतात कुतुबमिनारमधून आणि ती जी चार माणसं वर जातात ही दुसरी तिसरी कोणी नसून हा देवानंदचा भाऊच आहे विजय आनंद हे बऱ्याच लोकांना माहीत नाही कारण बघतच नाही म्हणजे असं चाललं आहे गाणं ऐकायचं बघायचं पण ती ती चार जी माणसं जातात वर त्यातला तो विजय आनंद आहे तो देवानंदचा भाऊच आहे आणि चौथं एक गाणं असं मी सांगीन की पुकारता चला हूँ मेरे सनममधले एक अतिशय छान गाणं आहे आणि ते नैनीतालमध्ये केलेलं आहे शूटिंग त्याचं तर नैनीतालला एक पहाडी ज आहे पहाडी भाग आहे श थंड हवेचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी हे गाणं चित्रित केलेलं आहे तर त्याचं सौंदर्य जे आहे नैनीतालचं खूप छानं आहे तलाव आहे भोवताली हिरवी झाडी आहे मा मातीचा रस्ता हा जिपमधून जातो आहे आणि पुकारता चला हूँ मैं आणि सौंदर्य आपल्या ठे भातामध्ये काय कमी नाही हं काश्मीरचं सौंदर्य वेगळं आहे मनालीचं सौंदर्य वेगळं आहे कुलुमनाली आणि हे ब बरीच ठिकाणं आहेत अशी महाबळेश्वर आहे अशी भरपूर ठिकाणं आहेत पण प्रत्येकाचं सौंदर्य हे वेगळं आहे आप कारण हा आपला भारत हा विविध ह्यांनी सौंदर्यानी नटलेला असा भारत देश आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळीकडे नीट डोळे उघडून बघितलं तर सौंदर्य आपल्याला भरभरून आणि छान मिळतं आणि त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता असं मला म्हणायचं आहे आणि तुम्ही ते बघा